पवनारची यात्रा बारा फरवरीची असते बारा फरवरीची खास म्हणजे माझ्या आईचा वाढदिवस पण बारा फरवरीचाच असतो तो आम्ही सेलिब्रेट करणं म्हणजे आम्ही यात्राच फिरत असतो त्या यात्रामध्ये भरपूर काही असं असतात आधी खूप कमी लोकं येत होते आता स सगळीकडे इकडे तिकडे पसरले आहे की पवनारला यात्रा असते बारा फरवरीची भरपूर गावचे लोक येतात खूप गर्दी होतात तिथे भरपूर प्रकारचे असे दुकानं लागतात खेळण्यांचे कपड्यांचे मिठाई वगैरे पाणीपुरी असते स्पेशल मे म्हणजे आणि प पवनारच्या यात्रेची खासियत अशी आहे तिथे कच्चा चिवडा खूप फेमस असतो ते कच्चा चिवडाच मेन म्हणजे खायला भरपूर लोकांची गर्दी होतात तिथे यात्रा यात्रेमध्ये भरपूर काही असं म्हणजे पाहण्यासारखे राहतात खेळणे राहतात झुला आकाश झुला असे मोठमोठे झुले राहतात भरपूर काही असं म्हणजे तिथे एन्जॉयमेंटसारखं खूप काही असतात खूप तिथे आपण हे करू शकतो भरपूर क प्रकारचे तिथं म्हणजे कपडे आणि छोट्या मुलांसाठी तर खूप आणि आनंदाचे हे राहतात त्यांच्यासाठी खेळणे झुले आणि ज्वेलरी राहतात महिलांसाठी तर म्हणजे तिथे भरपूर ज्वेलरीची दुकानं राहतं की ते त्यांच्या पसंतीने आवडीने त्यांना जे वाटते ते घेऊ शकतात छोट्या मुलांसाठी कपडे छोट्या छोटे ते म्हातारे जितके काही आले त्या सगळ्यांसाठी तिथे भरपूर काही सोई वगैरे उपलब्ध असतात बसण्यासाठी पाणी वगैरे पिण्यासाठी म्हणजे कोणत्याच गोष्टीची तिथे अशी म्हणजे हे नाही होत की बा आम्हाला हे नाही मिळालं आम्हाला ते नाही मिळालं सगळ्याच प्रकारचं सगळं व्यवस्थित होतात तिथे आणि छान असते पवनारची यात्रा म्हणजे